मला नव्वदच्या दशकातलं गाणं खूप जास्त आवडतात जसे की कुमार सानूने गायलेले उदीत नारायण लता मंगेशकर साधना सरगम यांनी गायलेले जे गाणे आहेत नव्वदच्या दशकातील तर यांना जे संगीतबद्ध करणारे जे संगीतकर होते जसे की नदीम श्रवण असतील ए आर रेहमान असतील यांनी जे दिलेलं संगीत आहे ते खूप चांगलं आहे आणि त्यांनी गायलेले जे नव्वदच्या दशकातले गाणे जे आहेत त्यांना अर्थ आहे त्यांचे ताल सूर हे ऐकायला चांगलं वाटतं आणि ते गाणे कितीही आपण बॅक टू बॅक ऐकत आलो तरी पण ते ऐकायला कधी बोर होत नाही तर मला नव्वदच्या दशकातील ऐंशीच्या दशकातील गाणे जे आहेत ते ऐकायला खूप जास्त आवडतात